आज बँकिंगसाठी तुमच्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत जसे की वैयक्तिक समोरासमोर किंवा इंटरनेट वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक आणि समोरासमोर म्हणजे जी तुम्ही देवाणघेवाण ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत किंवा ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत त्या व्यक्तीला समोर ठेवून केलेली देवाणघेवाण ही वैयक्तिक समोरासमोर देवाणघेवण आहे आणि इंटरनेट देवाणघेवाण म्हणजे आजकाल जे यू पी आय गुगल पे फोनपे पेटीएम असे विविधतम जे ॲप्स आहेत जे त्या त्यामधून तुम्ही समोरच्या मोबाईल नंबरवर ज्याचा मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड केला आहे बँकेसोबत किंवा त्याच्या अकाऊंट डिटेल्सवर तुम्ही जे ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवता किंवा तुम्हाला समोरचा माणूस ऑनलाईन पद्धतीने जे पैसे पाठवतो हे इंटरनेट बँकिंग हेला म्हणतात तर या दोन्हींमध्ये बघायला गेलं तर फायदे आणि तोटे हे दोन्ही आहेत पहिलं म्हणजे वैयक्तिक असेल तर वैयक्तिक समोरासमोरची देवाणघेवण आपण करतो त्या देवाणघेवणमध्ये आपण समोरच्याला पैसे देतो किंवा त्याच्याकडून पैसे घेतो यामध्ये फक्त तो माणूस आणि तुम्ही हे दोघेच उपलब्ध असता आणि तु तुमच्या दोघांच्यासमोर तो झालेला व्यवहार असतो काही काही वेळा आपण तो व्यवहार करताना कुठे लिहून घेत नाही किंवा त्याची नोंद कुठे करत नाही की मी अमूक माणसाला अमूक रक्कम दिले एक विशिष्ट रक्कम दिले आणि तो मला ती या दिवशी परत करेल असं आपण कुठे लिहून घेत नाही परंतु देवाणघेवण जी समोर झालेली असते ती तत्काळ देवाणघेवण असते यामध्ये कुठेही मिस्प्लेस होण्याची म्हणजे काही फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते तर इंटरनेट बँकिंग जे आहे त्यामध्ये फायदा आहे की तुम्ही एखाद्या माणसाच्या कॉन्टॅक्ट नंबरवर त्याचा जो मोबाईल नंबर आहे जो रजिस्टर्ड आहे किंवा त्याचं अकाऊंट डिटेल्स तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही घरी बसूनसुद्धा किंवा कुठेही बसून तुम्ही इमिजिएट त्याला पैसे त्याच्या अकाऊंटवर तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्ही ते पैसे रिसीव्ह करू शकता यामदे फायदा हा आहे की तुम्हाला वेळेची बचत दुसरी गोष्ट इंस्टंट मनी मिळू शकतो आणि तोटा हा आहे अजून एक फायदा म बघायला गेलं तर या इंटरनेट बँकिंगमध्ये तुमच्याकडे ना एक प्रूफ असतं की बबा मी ह्याला गूगल पेने शंभर रुपये पाठवलेत तर त्याचं माकडे प्रूफ आहे त्याच्यामध्ये डेट येते तुमची तारीख येते वेळ येतो वेळ येते आणि किती रुपये पाठवलेत किंवा किती रुपये तुम्हाला आलेत ते दिसतात तर हा याचा फायदा आहे तोटा बघायला गेलो तर तोटा हा आहे की कधीकधी बँक सर्वर डाऊन असतं अदरवाईज तुमचं ॲप चालत नाही तुमचं इंटरनेट चालत नाही त्यामुळे इंटरनेट बँकिंगवर परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स युगामध्ये हॅकिंग हे खूप प्रमाणात चालू आहे तर कदाचित तुमचं अकाऊंट हॅक केलं जाऊ शकतं तर हे इंटरनेट बँकिंगमध्ये थोडेफार तोटे आहेत